आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात की त्यांना भेटवस्तू म्हणून आपण एका महागड्या वस्तू न दिल्या काही बिघडत नाही पण आपल्या भावना शब्दात उतरवून दिल्यास त्या मनामनात रुजतात अशीच एक मैत्रीण होती माझी सखी म्हणावी अशी तिच्यासाठी मी कधी गिफ्ट शॉपमध्ये जाऊन भेट घेतली नाही पण एकदा ती मला एकदा मी तिला काही ओळी जे गद्यातून लिहून दिल्या ते भेटवस्तू नसली तरी तिने ती हृदयात जपली माझ्या त्या सखीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी वेगळं द्यायचं होतं खूप विचार केला चॉकलेट्स फुलं पुस्तकं सगळं काही सरसकट वाटत होतं तेव्हा मनात विचाराला का नुसतं एक पत्र लिहू नये काही आठवणी तिच्या बोलण्याच्या शैली ती असताना घडलेले काही क्षण आणि माझ्याबद्दलची मनापासून भावना हे सर्व एका गद्यात मांडलं मी मी लिहिलं ते तुझं असणं माझ्या आयुष्यात इतकं साचून राहिलं आहे की कधीकधी वाटते तू नसशील तर तर मी पूर्णपणे माहीत मी ही राहिलो नसतो तुझ्या हास्यातील ती निरागसता तुझ्या रागातली असलेली काळजी आणि तुझ्या बोलण्यातल्या छोट्या छोट्या मिश्किल टिपण्या या सगळ्यांनी माझ्या रोजचं जगणं वेगळं केलं आहे हे लिहिताना शब्द सजवण्याचा प्रयत्न केला नाही कारण सौंदर्य बाह्य नव्हे तर अंत करणातून निघालेलं होतं तिच्यासाठी लिहिला तो छोटासा गद्यलेख म्हणजे माझ्या भावना उघड करणारी एक प्रामाणिक भेट होती ते भेट तिला दिल्यानंतर तिच्या डोळ्यात चमक आली ही भेट बाकी कुठल्याही भेटीपेक्षा वेगळी होती असं म्हणताना तिच्या स्वर हलका थरथरत होता तिनं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं आणि वर्षांनीसुद्धा तिनं वाचयला सांगितलं की अजूनही ते

या सगळ्या अनुभवातून मला हे समजलं की गद्य असो किंवा पद्य असो भावना जर खऱ्या असतील तर त्या कोणत्याही भेटीपेक्षा मी म्हणजे गद्य पद्यामध्ये ते आपण भावना लिहू शकतो असं माझं मत आहे